माझ्या जिल्ह्यात विविध क्रीडांगणामध्ये स्थानिक आणि वि विभागिक स्तरावर आयो अनेक स्पर्धा आयोजित केले जातात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये जिल्ह्यात राज्यस्व विभ विभागीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये विविध क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता या स्पर्धांमध्येे प्रामुख्याने स्थानिक खेळाडू विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमी सहभाग होतात प्रेक्षकांची संख्या स्पर्धेच्या प्रकारानुसार बदलते लोकप्रिय क्रीडा स्पर्धांमध्ये शेकडो प्रेक्षक उपस्थित राहतात ज्यामुळे स्थानिक क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळते